हॅलो नमस्कार मी विक्रांत पाटील बोलत आहे साईकृपा रेस्टारेंटलाच फोन लागला आहे ना हा ठीक आहे तर सर मला अशी माहिती पाहिजे होती की तुमच्या तर काही ऑफर्स वगैरे आहेत का म्हणजे चिकन असेल मटण असेल या डिशेशवरती हा ठीक आहे तर आमच्यासाठी दोन टेबल बुक करा आणि ऑफर जर असेल ना ऑफर तर आम्हाला एक दहा थाळी चिकण आणि मटन प्लेट्स म्हणजे मिक्स असतील तरी चालतील अशा आम्हाला तयार ठेवा आम्ही एक अर्ध्या तासामध्ये येतो आपल्या रेस्टोरंटमध्ये हा थँक यु थँक यु